जाहिराती सा साठी सध्याच्या युगामध्ये सध्याच्या जनरेशनमध्ये भरपूर प्रमाणाची नेटवर्क्स किंवा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत त्यामध्ये आपण पॉम्पलेट्स किंवा ब्राउचर्स असे आपण लावू शकतो म्हणजे काय म्हणतात त्याला हार्डकॉपीमध्ये आणि सॉफ्टकॉपीमध्ये झालं तर यूट्युबवर ॲडव्हर्टाईस टेलिव्हिजनवर ॲडव्हर्टाईस अशा आपण ॲडव्हर्टाईस देऊ शकतो त्यानंतर सर्वप्रथम म्हणजे काय म्हणता त्याला आपल्या व्यवसाय किंवा आपल्या कशा व्यवसायची सम जाहिरात करायची असेल तर सगळ्यात चांगलं किंवा सगळ्यात लोकप्रिय जाहिरातीचे साधन म्हणजे वर्तमानपत्र वर्तमानपत्रामध्ये आपण आपली जाहिरात देऊ शकतो आणि ती जाहिरात सर्व लोकापर्यंत जाऊ शकते कारण वर्तमानपत्रच हेच असं आहे की जो व्यक्ती टी व्ही बघणार नाही किंवा मोबाईल बघणार नाही तो व्यक्ती वर्तमानपत्र बघतो जो मोबाईल वगैरे बघतो तो तर बघतोच परंतु जे वर्तमानपत्र बघतात हे सर्व प्रमाणात बघतात त्यामुळे जाहिराती सगळ्यात चांगलं साधन म्हणजे वर्तमानपत्र